गेल्या काही वर्षामध्ये तसं पाहायला गेलं तर बऱ्याच क्षेत्रात बदल घडलेला आहे मग तो सामाजिक असेल सांस्कृतिक असेल या क्षेत्रामध्ये तसंच मनोरंजन क्षेत्रातसुद्धा बऱ्यापैकी हे बदललेलं आहे कारण मनोरंजन क्षेत्र बदलण्याचं जर पूर्ण आणि एकमेव जर कोणतं कारण असेल तर तंत्रज्ञानात बदल झालेला आहे म्हणजे आत्ताच्या काळात डिजिटल ओ टी टी या माध्यमातून अत्तिशय वेगळेच म्हणजे थ्री सिक्स्टी अँगलमध्ये हे मनोरंजन क्षेत्राचं बदल झालेलं आहे म्हणजे आत्ता या सोशल मीडियामध्ये म्हणा या फेसबुक इंटरनेट ट्विटर यूटूब ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा की आत्ता छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपण शॉर्ट फिल्म्स म्हणू डॉक्युमेंट्री म्हणू अशा पद्धतीनं पण एक मनोरंजन क्षेत्रात छोट्या छोट्या पट लघुपट असतील माहितीपट असतील ते यायला लागलेले आहेत पूर्वीच्या काळी नव्हतं का तर ते होतं परंतु सर्वसामान्यांना ते बघायला मिळत नव्हतं आता ते यूटूबच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत ते पोचतं आहे आ ते बदललं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर आता की आजच्या माणसाच्या गोष्टी आत्ताच्या भवतालाच्या ज्या गोष्टी माणसं सांगू लागली आहेत म्हणजे दिग्दर्शन करणं म्हणा किंवा फिल्मेकिंग करणं म्हणा किंवा डॉक्युमेंट्रीज करणं म्हणा की हे फक्त एक ठराविक लोकांचीच मक्तेदारी राहिली होती आता तसं काय राहिलेलं आहे आता तंत्रज्ञानाचा व माहितीचा विस्फोट झाल्यासारखं तंत्रज्ञानाचासुद्धा विस्फोट झालेला आहे प्रत्येकाच्या हातात गॅझेट्स आहेत त्या गॅजेटचा जो तो त्याच्या पद्धतीनं वापर करू लागला आहे जो तो आपल्या मनातल्या गोष्टी सर्वांना सांगू लागलेला आहे आणि त्यात जर कंटेंट असं आहे का तर त्या त्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याता त्याचा त्याचा कंटेंट आहे म्हणजे इथं तंत्रज्ञानं आहे म्हनूनच कथा मिळत आहेत का तर असंही नाही किंवा कथा चांगल्या पाहिजेत तरच त्या तंत्रज्ञानाला काहीसा अर्थ आहे आणि त्या पद्धतीनं मनोरंजनाचा जर अजून एक विचार केला तर विशिष्ट आता तो बऱ्याच हा जो टी आर पी म्हणून हा टेलिव्हिजनकडं आलेला आहे टेलिव्हिजनच्या माध्यमातून टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट म्हणतो की त्या पद्धती रियालिटी शो असतील त्या पद्धतीनं म्हणताना ते रिएलिटी दाखवत दाखवतात खरं तर ते स्क्रिप्टेड असतं की बऱ्याच वेळेला ते रियालिटी शो म्हणतो परंतु तो काय लाईव चालू नसतो ते बऱ्याच वेळेला ते एडिट करूनच आपल्याला दाखवतात अन् म्हणताना ते रिले रियालिटी आहे दा म्हणतात खरं तर ते आभासी विश्व असतं परंतु ते आभासी विश्व पण तुम्हाला किती रियल आहे हे पटवण्याचा ते मनापासून प्रयत्न करतात म्हणून ते रिॲलिटी असं म्हणतात बरोबर भाषा मनोरंजनविश्वात बराच बदल झालेला आहे तंत्रज्ञानामुळे असेल गोष्टींमध्ये असेल की जग बदललेलं आहे सभोवतालचे प्रश्न बदललेले आहेत ते प्रश्न आत्ताच्या आई ऐरणीवरती मांडण्याचा प्रयत्न तो तो दिग्दर्शक करतो असं एकंदरीत जगच बदललेलं आहे म्हणजे आपण म्हणतो की डावं उजवं सिकलर या पद्धतीनं एकंदरीत जगाचा जो कॅनव्हास बदललेलं आहे तसंच पद्धतीनं जे म्हणजे आपण म्हणतो जे पर्सनल ते युनिवर्सल या पद्धतीनं विचार करण्याच्या क्षमतेपासून ते आवडणाऱ्या कथेपासून मी व्यक्ती तितकी प्रकृती असं आपण म्हणतो तसंच मनोरंजनामध्ये सुद्धा अतिशय छान पद्धतीनं बदल होत चाललेला आहे त्याचा फायदा त्या त्या आस्वादकाला मिळतोय ज्याला ज्याला आपलं म्हणणं मांडायचं आहे त्याला भेटतो आहे ओके धन्यवाद